नमस्कार सर मी अमृता कैलास बोराडे मी माझ्या नावावर तीन वर्षाआधी आपल्या कंपनीचे एक सिमकार्ड घेतलेले होते त्या सिमकार्डवर मी पंधरा मिनटं आधी एक रिचार्ज केला होता त्या रिचार्जचे मला कोठल्याही प्रकारचे मेसेज आलेले नाही आहेत फोनवर तर मला त्याबद्दलच खात्री करून घ्यायची आहे की माझा रिचार्ज यशस्वी झालेला आहे की नाही कारण माझ्या बँक अकाउंटमधून रक्कम तर वजा झालेली आहे तेवढी पण मला रिचार्ज केल्याचा कुठलाही मेसेज आलेला नाही आहे आत्तापर्यंत मी दोनशे नव्याण्णवचा रीचार्ज केला होता आणि तो मी फोनपेच्या प्लॅटफॉर्मवरून केलेला होता माझ्या व्यवहाराचा आय डी चार तीन दोन पाच सात शून्य हा आहे तरी तुमचे कोणतेही अधिकारी असतील या संदर्भात तपास करणारे तर त्यांनी मला संपर्क करावा आणि मला त्याबद्दल माहिती द्यावी की माझा रिचार्ज यशस्वी झालेला आहे की नाही आहे कारण माझ्या नंबरवरून कुठलाही फोन लागत नाही आहे आणि तसेच मेसेजही जात नाही आहे आत्ता आणि नेट पण चालत नाही आहे मला माझी रोजची दैनंदिन खूप महत्त्वाची कामं आहेत त्यासाठी मला लवकरात लवकर संपर्क करून माझ्या व्यवहारा बद्दल माहिती द्यावी एवढीच माझी विनंती आहे त्यासाठी तुम्ही मला ह्या नंबरवर संपर्क करू शकतात आणि तुम्हाला अजून जर काही माहिती हवी असेल रिचार्जबद्दलची काही डिटेल्स हवे असतील तर तेही मी तुम्हाला द्यायला तयार आहे तर कृपया करून मला संपर्क साधा किंवा माझा व्यवहार यशस्वी झालेला आहे याचा मेसेज पाठवा धन्यवाद